भारताबाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठीची भारतातील सर्वात ठळक आकर्षणं म्हणजे गोवा राजस्थान कुलू मनाली जम्मू काश्मीर केरळ महाराष्ट्र ही हे जे राज्य आहे हे भारतातील मुख्य आकर्षण आहे पर्यटकांचं गोव्याबद्दल सांगायचं झालं तर गोव्यामध्ये बीच आहेत स्वच्छ बीच आहेत जुनी मंदिर आहेत चर्च आहेत भारतातून जेवढे काही बाहेरचे पर्यटक येतात भारतामध्ये त्यांना गोवा सगळ्यात जास्त आवडणारा बीचेस साठी सनबाथ घेण्यासाठी आणि जुनी मंदिरं आणि त्यांची देवता जी चर्चमध्ये आहे तिला पाहण्यासाठी भारताच्या बाहेरून लोकं गोव्यामध्ये येतात जास्त करून गोव्यामध्ये आल्यानंतर राजस्थान राजस्थानमध्ये खूप जास्त किल्ले आहेत जसं की भानगड उदयपूर जयपूर हे कुलू मना जैसलनेर हे सगळे किल्ल्यांसाठी प्रसिद्ध असलेले राजस्थानमधले राज्य आहेत जिथे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक किल्ल्याची वेगळी माहिती वेगळा राजा वेगळं आकर्षण प्रत्येक गोष्ट वेगळ्या वेगळ्या जपल्या गेलेल्या आहेत भारतामध्ये ते लोकांना आवडतं पाहण्यासाठी प्रत्येक किल्ल्याची वेगळी स्टोरी आहे प्रत्येक राजाची वेगळी गोष्ट आहे ती लोकांना आवडते त्यानंतर कुल्लू मनाली जम्मू काश्मीरमध्ये येतं ते थंड हवेसाठी खूप जास्त प्रचलित आहे भा भारतामध्ये तुम्हाला कुठेच बर्फ मिळणार नाही पण कुल्लू मनालीमध्ये तुम्हाला बर्फ मिळेल जे की भारतातील लोकं स्वतः भारतातील लोकं तिथे जाऊन ते बर्फाचा आनंद त्या बर्फाचा आनंद घेतात प्रत्येक क्षण बर्फामध्ये घालवण्याचा त्यांचा जो आनंद आहे तो भारतातून लोकं तिकडे जातात बघायला भारतामधील शंकराचं देवस्थान ते जम्मू काश्मीरच्या साईडला येतं सो तिकडे लोक शंखराला शंकराच्या देवस्थानाला भेट देण्यासाठी जातात त्यानंतर केरळ केरळ हे राज्य इतकं सुंदर आहे बघण्यासाठी अगदी असे नारळ सुपारी बीच स्वच्छता त्याच्यानंतर तिथल्या होड्या सगळ्यात प्रचंड आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे तिथली लोकं आणि तिथली मंदिरं तिथल्या मंदिरांमध्ये एक वेगळीच वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी बघायला मिळते सगळ्यांना जी की खूप सगळ्यांना आकर्षित करते असं केरळ आहे त्यानंतर महाराष्ट्र माझं स्वतःचं राज्य महाराष्ट्रामध्ये येणारा सगळ्यात महत्वाचं आणि प्रत्येकाचं आकर्षण म्हणजे कोकण कोकणातल्या लोकांचा गोडवा कोकणातले बीचेस कोकणातले नारळं सुपारीची बागा त्यानंतर कोकणात कोकणात असलेले किल्ले कोकणात असलेली देवळं हे प्रत्येक कोकणी माणसाचं आणि भारतातील प्रत्येक नागरिकाचं काय म्हणू शकतो आपण त्याला अभिमानाने सांगणारी गोष्ट आहे त्यामुळे महाराष्ट्र आणि कोकण हे सगळ्यात जास्त पर्यटकांचं आकर्षण आहे त्यानंतर सगळ्यात याहूनही सगळ्यात जास्त आकर्षित केलं जातं ते म्हणजे भारताची आर्थिक राजधानी मुंबई मुंबईमध्ये इंग्रजांनी बांधलेले प्रत्येक भरपूर अश्या बिल्डींगस आहेत ज्या की लोकांना आकर्षित करतात लोकं ते बघण्यासाठी मुंबईमध्ये येतात मुंबईमध्ये जगातली कुठलीही गोष्ट तुम्हाला सोप्या सोप्या सोप्यात सोप्या पद्धतीनी मिळू शकते मुंबईमध्ये असं काहीच नाही जे तुम्हाला मिळू शकत नाही मुंबईमध्ये चाट आहे बिर्यानी आहे त्यानंतर कपडे आहेत प्रत्येक गोष्टीचा ट्रेंड मुंबईमध्ये आहे शुटिंग्स मराठी भाषा त्यानंतर भारतातील असा कोणताही व्यक्ती नाही मिळणार जो तुम्हाला मुंबईमध्ये राहिलेला नाही जी अशी कोणती भारतातली भाषा मिळणार नाही जी तुम्हाला मुंबईमध्ये बोलली जात नाही ह्या प्रत्येक ट्रेंड प्रत्येक प्रत्येक गोष्ट मुंबईमध्ये तुम्हाला मिळेल